आमच्या भागातल्या कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी निधी हा सरकारकडून मिळतो कारण की संस् सरकार हा आपल्या भारताची नि संस्कृती म्हणा किंवा आपल्या कलेची जोपासना करण्यासाठी वेगवेगळे वर्षातून कार्यक्रम हे काढत असते वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्यामुळे आपली संस्कृती जोपासनाचा आपल्याला हक्क असतो महाराष्ट्रमध्ये मा महाराष्ट्र जे सरकार आहे महाराष्ट्राची त्यांनी पण आपला निधी जोप आपले सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अनेक कार्यक्रम काढलेले आहे ज्यामध्ये सांस्कृतिक भवन जसं आमचं अमरावतीचं आहे त्या ठिकाणी वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असे होत असतात त्यामुळे आपल्या सांस्कृतीचा वारसा जपण्याची प्रत्येकाला संधी मिळते आता वसंतपंचमी असो किंवा आपले व्रतवैकल्य आहे त्यानुसार असणारे ती खेळी खेळीमेळीचं वातावरण निर्माण करणारे आपले स्त्रियांचे पारंपरिक खेळ आहे हे सर्व त्यांचे पारंपरिक नृत्य जे आहे ते तिथे ठिकाणी असे खूप सुंदर अशा पद्धतीने तिथे सादर होते आणि शहरातील सगळ्या लहान मोठ्या वर्गातील स्त्रिया तिथे येऊन आपले डान्सचे असे छान प्रेझेंटेशन करतात आणि खूप सुंदर तिथे असं एक माहोल निर्माण करतात जेणेकरून की खूप सुंदर आपल्या वारसाचा आपल्या संस्कृतीचा एक सुयोग संगम साधून खूप सुंदर ते अशा पद्धतीने तिथे प्रेझेंट करतात